आमच्या काळामध्ये तर मराठी होती मराठीमध्ये म्हणजे प्राथमिक शाळा होती त्यावेळेस मराठी शाळेमध्ये मग जायचं मराठीच भाषा चांगली होती त्यावेळेस इंग्लिश तं काही समजतच नव्हती त्यावेळेस आम्हाला काहीच समजत नव्हतं जेव्हा मोठ्या वर्गात गेलो तेव्हाच मग इंग्लिश थोडं आता तर इंग्लिशवालेच आहे सगळे मुलं मुली कविता होत्या बरोबर होत्या कविता तर खूपच छान होत्या त्या काळामध्ये आमच्या ये गं ये गं सरी तुझे मडके भरी मडके गेले वाहून सर आली धावून आता त ते आहेच नाही मराठीचं काहीच नाही आता इंग्लिशकडेच धावतात पूर्ण कुठं कॅनवेट त्यावेळेस काही नव्हतं आमच्या वेळेस तर नव्हतंच आता म आहेत या पिढीमध्ये समोर गेलेले आहेत इंग्लिशमध्ये